आमच्या भागात क्रीडा केंद्र आहे ते म्हणजे शाहू स्टेडियम अतिशय खूप मोठं स्टेडियम आहे आणि तिथे विविध प्रकारचे गेम घेतले जातात अतिशय खूप भारी भारी म्हणजे आहे तिथं अगदी ग्राउंडची स्टाप असेल किंवा तिथं बसण्याचं लोकेशन असेल खूप भारी आहे आणि याबद्दल काही शंका नाही म्हणजे खूप भारी अतिशय छान आहे तिथं जिम आहे किंवा स्पोर्टच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोच आहेत वेगवेगळे